आमच्या भागामध्ये प्राथमिक व्यवसाय शिल्पकाम शेती आणि शिल्प शिल्पकाम हे दोन्ही केले जातात शेती प्रामुख्याने केली जाते पण शिल्पकामसुद्धा भांगे म्हणून पेंटर भांगे नावानं धाराशिवमध्ये प्रसिद्ध आहेत आणि हे भांगे कंपनी जे आहे हे मूर्त्या बनवण्यामध्ये फार ह हुशार माणसं आहेत आणि कलागुण संपन्न आहेत खूप छान गणेश मूर्ती धाराशिवमध्ये बनवली जाते आणि इतर राज्यामध्ये इतर शहरामध्ये या मूर्तीला खूप मागणीपण आहे आणि सुबक मूर्ती रंगसंगति अतिशय उत्तम अतिशय आकर्षक आणि योग्य किमतीमध्ये हे लोकं हे मूर्ती बनवून विक्री करतात वर्षभर ह यांंचा व्यवसाय चालू असतो मूर्ती बनवण्याचा मात्र एक ठराविक पिरियडमध्ये ह्या मूर्त्या विकल्या जातात आणि त्यांच्या पोट पाण्याचा खर्च भागला जातो तर हे कलाकार लोकं समाजामधले जिवंत ठेवण्यासाठी त्यांची कला आणखी वृद्धिंगत व्हावी मोठी व्हावी याच्यासाठी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांच्याकडून आपण मूर्त्या खरेदी केल्या पाहिजेल त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजेल मातीच्या शाडूच्या इकोफ्रेंडली ह्या मूर्त्या ते बनवतात आणि या मूर्त्या आपल्या नागरिकाने खरेदी केल्या पाहिजेत त्यांच्याकडून खरेदी केल्या पाहिजेत म्हणजे काय होईल या व्यवसायाला अधिक चांगल्या प्रकारे हा व्यवसाय झपाट्याने वाढणार आहे आणि त्यांना आपली मदतही होईल